मराठी भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे की मराठी भाषा ही पळवाल तिकडं पळते आणि वळवाल तिकडे वळते ही म्हणच आहे तेव्हा तिचे भाषेचे व्याकरण तिचे उच्चारण ज्या पद्धतीनं आपण करतो त्या पद्धतीनं मराठी भाषेचं वळण होत असतं की विनोद समजा गोष्टी बोलीभाषा या संबोधातून माणूस ज्या पद्धतीनं व्याकरण उच्चारण वापरेल त्या पद्धतीनं भाषेला त्या वळण मिळतं आणि म्हणूनच म्हण अशी आहे की मराठी भाषा ही पळेल तिकडे पळते आणि वळेल तिकडे वळते अशा पद्धतीनं जसं व्याकरण उच्चार करेल तसंच आपण ते त्या पद्धतीच्या भाषेला स्वरूप येत असतं अशा पद्धतीची ही मराठी भाषा आहे